लोक जेव्हा चित्र काढतात तर भरपूर चुका करतात त्यामधे मार्जिन एक प्रकार आलेला आहे दुसरा काही वि विचार न करता फक्त चित्र काढायचं म्हणून काढलं जातं किंवा हाताला वळणही नसतं हाताला वळण द्यावं नंतर चित्र काढलं तर ते चित्र खूप चांगल्या प्रकारे काढलं जाईल असंं मला वाटतं इतकंच नाही तर चित्रामध्ये सुद्धा काही गणि गणितीच्या रुल्स असतात काही नियम असतात हे जर त्यांनी बघितले त्या नियमानुसार जर ते शिकले तर कदाचित ते एक चांगल्या प्रकारे चित्र काढू शकतील असंही मला वाटतंं